तर मी अकोला जिल्ह्यामध्ये राहतो आणि अकोला जिल्ह्याची जर जर तुम्हाला स्पेशलिटी सांगितली तर अकोला जिल्ह्यामध्ये फिरण्यासाठी एक नेहरू पार्क आहे आणि नेहरू पार्कमध्ये खूप साऱ्या राइड्स आहेत म्हणजे स्लाइडस् आहेत कीडस् साठी म्हणजे लेकरांसाठी आणि इथून थोडंच दूर थोडंसं शेगाव आहे तिथं एक वॉटरपार्क झालेलं आहे आत्ताच तर वॉटरपार्कचा मजा घेऊ शकतो आपण समर सीजन म्हणजे म्हणजे उन्हाळ्यामध्ये आणि जर खायची गोष्ट केली तर अकोल्यामध्ये राठीचा समोसा खूप फेमस आहे राठी समोसेवाला राठी पेढेवाल्यानी ओळखतो त्याला सगळे अकोलेकर आणि त्याच्या इकडं सगळंच काही म्हणजे प्युअर सगळं काही प्युअर तेलामध्ये तुपामध्ये तळलेलं मिळणार तुम्हाला राठी पेढेवाला आणि अण्णा वडे एक आहे अण्णा वडेचे पोहे एकदमच फेमस पोहे आहेत अण्णा वडेचे पोहे